वेगवेगळ्या मार्शल आर्टस् आहेत त्याच्यात कराटे मला आवडतं आणि मी केलेलं आहे त्याचं प्रशिक्षण महिलांना सर्वांना फारच आवश्यक आहे कारण आत्मरक्षेसाठी मार्शल आर्टस् शिकणं सगळ्याच महिलांना तसं तर सगळ्यांनाच आवश्यक आहे महिला असो पुरुष असो आपल्या मुलांनाही आपण मार्शल आर्टस् शिकवलं पाहिजे आणि ती प्रेक प्रशिक्षण एकदा सुरु केलं की ते सुरूच तसं ठेवायची ह्याची प्रेरणा आपल्याला वेगवेगळ्या जागेतून मिळते कसं असतं पहिले जेव्हा आपण परीक्षा देतो किंवा पहिल्या वेळेस जेव्हा आत्मरक्षेचं आपण काम करतो त्यावेळेस काय असते एक कॉन्फिडन्स निर्माण होतो आपला कोणाचंही एजुकेशन असतं जेव्हा आपल्याला हळूहळू त्याच्यात कॉन्फिडन्स निर्माण होतो त्याच्यामुळे मग आपण काय करतो ना ते पुढे शिकत जातो आणि जेव्हा नवीन नवीन गोष्टी आपण शिकतो नवीन नवीन आर्ट फॉर्म आपण शिकतो आणि मजा त्याचात असते की जेव्हा आपण दुसरे नवीन आलेलं लोकांना आपण शिकवतो सांगतो की कसं करायचंय आणि त्याच्या वे विषयी प्रेरणा देतो जेव्हा आपण एक प्रेरणास्रोत बनतो की आपण पण काही करू शकतो आपण पण मार्शल आर्टचे वेगवेगळे फॉर्म शिकू शकतो आणि आता तर सगळेच मार्शल आर्टस् मला वाटतं आपल्याला अवैलबल आहे शिकायसाठी तर सगळ्यांनी शिकलं पाहिजे आणि आत्मरक्षा तर प्रत्येकाला आलीच पाहिजे कारण की आपल्याला कोणच्या परिस्थितीत कुठे कोणची परिस्थिती असेल कोणच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल हे काही सांगता येत नाही त्यामुळे आपल्या सर्वांना आत्मरक्षा करणं आलंच पाहिजे आणि हे मार्शल आर्टस् च्या थ्रू खूपीच सोपी जाते